आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्या पुण्यामध्ये एक शारदा मठ म्हणून आहे तिकडे एक ध्यानकेंद्र असतं ध्यानमंदिर असा एक हॉल त्यांनी तयार केला आहे आणि तिथे वेगवेगळ्या बायका येऊन तुम्हाला तुमची मानसिक शांतता हवी आत्मिक शांतता हवी असेल तर तुम्ही तिथे येऊ शकता त्यांच्या काही तरी वेळा ठरलेल्या असतात त्या शारदा मठाच्या तर त्या वेळेत बहुतेक दिवसभराची वेळ असेल आहे वाटतं त्यातल्या कुठल्याही वेळेला तुम्ही तासभर दोन तास तुम्ही येऊन तिथे शांत चित्ताने म्हणजे अगदी व्यवस्थित ध्यान लावू शकता मन एकाग्र करू शकता तसंच एक रामकृष्ण मठ पण आहे तिथेही एक ध्यानमंदिर म्हणून हॉल आहे तिथेही तुम्ही हे करू शकता शिवाय दोन्ही मठांमध्ये वाचनासाठी पुस्तकं ठेवलेली आहेत जी आध्यात्मिक आहेत धार्मिक आहेत नंतर स्वामी विवेकानंदांची आहेत जी तुम्हाला प्रोत्साहित करणारी आहेत ऊर्जा नवीन देणारी आहेत तर तीही तुम्ही वाचन करू शकता शिवाय काहीजणं आपल्याकडे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याकरता वेगवेगळ्या सहली काढलेल्या असतात पर्यावरणाशी तुम्ही साधर्म्य साधावं पर्यावरणामधे तुम्ही मन गुंतवावं पर्यावरण आणि तुमचा समतोल राखावा यासाठी काही उपक्रम घेतले जातात त्याच्यात पर्यावरणाच्या स्वच्छतेपासून तुम्ही पर्यावरणाच्या सान्निध्यात कसे राहाल मग योग कराल तुम्ही काही ध्यान लावाल आध्यात्मिक शिबिरं होत असतात स्वामी विवेकानंद केंद्राचं एक आध्यात्मिक शिबिर दरवर्षी आपल्या भारतात चालतं योगासन शिबीर चालतं कन्याकुमारीला चालतं किंवा छोट्या छोट्या शहरांमध्येसुद्धा आपल्याकडे चालतं निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या गडांना भेट देऊ शकता शांततेत शनिवार रविवार खूप गर्दी मजामस्ती उनाडक्या करण्यासाठी लोक जातातच पण या व्यतिरिक्त तुम्हाला गडांचा अभ्यास करायचा आहे ते वेगवेगळी जुनी संस्कृती जाणून घ्यायची आहे तर तुम्हाला त्याच्यात आनंद मिळत असेल तर नक्कीच ऑड डेला गडावरती जायला पाहिजे त्या गाईडनी सांगितलेली सर्व माहिती ऐकणं असेल किंवा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे थोडं पुण्याच्या बाहेर कुठेही जिथे महाबळेश्वरला जा तुम्ही लोणावळ्याला जा माथेरानला जा माथेरानलासुद्धा तुम्ही म्हणजे चालायला खूप जागा आहे जिकडे वर वर पठारावर उंचं जाल तेवढं कमी आहे असे आपल्याकडे बरेच आहेत आणि स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचं असेल तर योगासनाच्या निमित्तानं प्राणायाम योगासन नंतर एकाग्र मन चित्त करायचं असेल तर ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन हे खूप आवश्यक आहे त्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन खूप आता उपक्रम सुरू झालेले आहेत आफ्टर कोरोना तर त्याच्यात आपलं मन रमवू शकता आणि आपला आनंद कसा कसा शोधायचा हे आपल्याला या निसर्गातून कळतच असतं मित्रमैत्रिणींकडून कळतच असतं